नमस्कार मला कोल्हापुरातून बेंगलोरला रेल्वे प्रवास करायचा आहे त्याबद्दल मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे तुम्ही मला मदत करू शकता का ओके थँक्यू आम्ही सहा जण प्रवास करणार आहोत तर आमच्याबरोबर दोन वयोवृद्ध महिला आहेत आणि दोन लहान मुलं आहेत मग त्यांच्यासाठी आम्हाला लोअर बर्थ मिळू शकेल का बर मग आम्हाला टू टायर ए सी थ्री टायर ए सी तुम्ही काय रेकमेंड कराल त्यासाठी सहा जणांसाठी बरं आणि मग हे रेल्वेचं तिकीट बुक करताना काही कागदपत्रांची आवश्यकता लागते का बरं आणि किती दिवस आधी रेल्वेचं बुकिंग करावं लागतं बरं मग याच्यामध्ये वयोवृद्धांसाठी किंवा लहान मुलांसाठी काही हे म्हणजे कमी दर आहेत का का फुल तिकीट चार्ज करावं लागतं हाफ तिकीट किंवा सीनियर सिटीजनसाठी काही मोफत सोयीसुविधा आहेत का तर मला त्याबद्दलसुद्धा थोडंसं जाणून घ्यायचं होतं आणि आगाऊ रिझर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये काही आपल्याला सूट मिळते का तिकिटामध्ये म्हणजे बसचं तिकीट आणि रेल्वेचं तिकीट यामध्ये कम्पॅरिजन केलं तर रेल्वेचं तिकीट नक्कीच स्वस्त पडेल आणि हा साधारण रेल्वेला किती तास लागतात कोल्हापूरहून जाण्यासाठी म्हणजे हां जे वयोवृद्ध आहेत त्यांना हा प्रवास कन्विनियंट व्हावा यासाठी बरोबर आहे आणि समजा काही कारणानिमित्त जर आम्हाला हा प्रवास रद्द करावा लागला तर त्यासाठी तिकिटाची किती रक्कम आम्हाला परत मिळते किती टक्के रक्कम परत मिळते हो अच्छा बरं बरं म्हणजे आम्ही तीन महिने आगाऊ बु बुकिंग करू शकतो आणि आम्हाला लोअर बर्थ चार लोअर बर्थ आणि दोन अप्पर बर्थ अशा मिळू शकतात आगाऊ बुकिंग केलं तर हो त्यामुळेच आमचा हा प्रवास नक्कीच सुखकर होऊ शकतो ओके आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि सहकार्याबद्दल धन्यवाद